घरात शौचालय असल्याचा फायदा म्हणजे काय काय होत की प्रदूषण होत नाही शौचालय सगळीकडेच हवं शौचालय असणंच फायद्याचं आहे शौचालय नसेल तर माश्या बसतील त्याच्यावर आणि त्याच माश्या सगळीकडे फिरतील आणि आपल्या आरोग्याला हानी पोचेल आणि आपला आरोग्य बिगडेल